नमस्कार सुमिता साळुंखे बोलते आहे खरं तर मला एका गोष्टीची माहिती घ्यायची होती की या ठिकाणी जे मनोरंजन उद्यान आहे या मनोरंजन उद्यानामध्ये मला एक दिवस राहायचं आहे खरंतर माझी भाची स्वप्नाली या ठिकाणी येण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि तिला मी एक सरप्राईज गिफ्ट त्यानिमित्तानं देणार आहे इथं आल्यानंतर आम्हाला कोणत्याच प्रकारच्या सर्विस मिळतील सेवा मिळतील कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतील याबद्दल ती खूप उत्सुक आहे म्हणूनच आपल्याकडून ही माहिती उपलब्ध करून देणं आवश्यक वाटतं खरंतर माझी भाची स्वप्नाली तिला या ठिकाणी खूप एंटरटेनमेंट स्वतःची करून घ्यायची आहे आण तिला खूप उत्सुकता आहे की या नवीन गोष्टींमधून तिला काय शिकायला मिळेल खरंतर या मनोरंजन उद्यानाची प्रसिद्धी सगळ्या शहरभर आहे आणि म्हणूनच मी अतिशय उत्सुक आहे की नेमकं इथं कसं नियोजन असतंय कामाचे तास कसे असतायत तिकीटांची उपलब्धता कशी असते कोणत्या वेळात तिकीट बुकिंग खिडकी उपलब्ध असते हे तिकीट बुकिंग करत असताना आमच्याकडं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे मोड उपलब्ध आहेत का मला या ठिकाणी येऊन माझ्या भाचीला एक सरप्राईज गिफ्ट करायचं आहे आणि म्हणून त्यासाठी मला ॲडव्हान्स बुकिंग करायचं आहे मला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं ॲडव्हान्स बुकिंग करण्यासाठी कोणती प्रोसिजर फॉलो करावी लागेल या संदर्भात थोडी माहिती हवी आहे आणि हे बुकिंग करण्यासाठी कमीत कमी किती वेळ लागेल आणि जास्तीत जास्त किती वेळ लागेल हे सुद्धा समजून घ्यायचं आहे तर ही सगळी जी माहिती आहे तर मला पाठवली तर मी खूप खूप खूप आपली आभारी आहे